हॅलो हां मॅडम आपल्या आमचा मुलगा अंगणवाडीमध्ये आहे त्याच्या पोषण आहारासाठी महाराष्ट्र शासनाच्या काय योजना आहेत का आणि कोणकोणत्या आहेत मॅडम

ठीक आहे मॅडम आणि दररोज आणि दररोजच्या आपल्या अंगणवाडीमध्ये काही खाऊ भेटतो का बर बर बर चालते मॅडम आणि दुसरा काय नाहीत का योजना

हां हां बरं ठीक आहे मॅम

हां बर बर ना

ठीक आहे मॅडम

काय नाही मॅडम एवढंच बर बर असते लक्ष आमचं च्यावर बरं बरं चालतं आहे हो बरं बरं चा हो सांगतो हं हो कॉल कर हो हो शाळेत बरं बरं मॅडम चालतं हो हो हो चालते मॅडम हो